बा नमस्कार माझे नाव रेणुका रविंद्र कुलकर्णी सध्याचा भारत देश हा विविधतेने नटलेला आहे जर आपन भारताच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर भारतातील वाहतूक व्यवस्था प्रत्येक ठिकाणात वेगवेगळी आहे काही ठिकाणी मेट्रो कॉ म मेट्रो सिटीजमध्ये वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम आहे परंतु जर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर तिथं वाहतूक व्यवस्था पुरेशा नाही आहेत आप आजसुद्धा असे बरेचसे गावं आहेत ज्या गावामध्ये बस किंवा वाहनांची व्यवस्था नाही परंतु त्याचा विरुद्ध विचार केला असता जे मोठी शहर आहे तिथं वाहतुकीची कोंडी होते परंतु यासाठी आपण विचार करायला हवा किंवा शासनाने याचा विचार करून आपण जो ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भाग शहरी भागाला जोडण्यासाठी त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था केली करणं आवश्यक आहे जसं की रेल्वेची व्यवस्था असेल किंवा बसची सुविधा असेल अशा पद्धतीने आपण वाहतूक व्यवस्था केली आहेत जर संधीचा विचार केला तर त्यासाठी आपण प्रायव्हेट गाड्या घेऊन त्या प्रायव्हेट गाड्यांना ज्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नाही त्या ठिकाणी पाठवू शकतो परंतु पुण पुढील आव्हान म्हणजे रस्त्याची दुर्व्यवस्था आहे तर त्यासाठी रस्ते सुधारणं अतिशय आवश्यक आहे